आमच्याकडे नेईम पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केला जाते स्वयंपाकामध्ये पारंपरिक पद्धतींचा वापर केला जातो पारंपरिक मसाले जे असतात ते वापरले जातात त्यामध्ये घरी बनवलेले जे मसाले आहेत पारंपरिक पद्धतीने त्यांचाच वापर केला जातोय भाज्यांमध्ये याच्याव्यतिरिक्त मला काही आवड आहे की ऑनलाईनवरून पारंपरिक पद्धती आणि आत्ताची जी आहे लेटेस पद्धती याच्यामध्ये काहीतरी ताळमेळ घडवून आणण्याचा आणि त्याचं मिश्रण बनवण्याचं तर मी आधी आमच्याकडे ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या केल्या जातात मसाले ते आणि आत्ता मी आधुनिक पद्धतीचे काही जे मसाले आहेत घरी त्यानसार एकत्र मिश्रण बनवून त्याचा मी स्वयंपाकघरामध्ये मी वापर करते आणि त्या नवीन पद्धतीने मी जेवण बनवण्याचा प्रयत्न करते ते जे आहे ते खूप छान बनते आणि सर्वांना खूप आवडते अशाच मी काही वेगवेगळे डिशेश बनवल्या आहेत जसं मी पनीर मसाला बनवलेला आहे टिक्का पनीर बनवलेला आहे चिली चाट बनवलेला आहे तर ह्याच्यामध्ये मी पारंपरिक मसाल्यांचा आणि आत्याधिक आधुनिक मसाल्यांचा वापर करून मी हे बनवलेलं आहे तर हे जे आहे अतिशय उत्तम पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे आणि हे सर्वांना घरी खूप आवडलेलं आहे